रेकॉर्डेड कॉल नाईट सेंटर हॅलो हॅलो हां हां मला आहे ना एक घरी कार्यक्रम आहे तर तेव्हा मला दूध दही आणि श्रीखंड लागणार आहे मग श्रीखंडाचा रेट काय आहे आपला हांं नाही तयार श्रीखंड हवं आहे

नाही पॅकेटच हवं आहे पण मग आम्रखंड वगैरे कसं आहे आम्रखंडचा रेट काय आहे हां फ्रूट श्रीखंड हां नाही मला आम्रखंडाचं रेट कळेल हां बरं मला साधारण वीस किलो तरी लागेल

बरं बरं बरं मग त्याला होम डिलेवरी आहे राजाराम पुरी

बरं चालेल की मला आणि हे देता का बरं ओके आणि मला दही एक दोन किलो लागेल दूध चार लिटर लागेल हां मग दूध कसं आहे तुमचं हां सगळ्या एकत्रच द्या पण हां आणि दही हो का बरं बरं बरं मग ते तेवढं द्या मला दोन किलो आणि ब पनीर मिळत आहे का तुमचं कसं रेट आहे पनीरचा काय

हो का बरं बरं बरं मग ते एक अर्धा किलो द्या मला त्या त्या पॅकिंगमधूनच पाठवा म्हणजे होम डिलिवरी देताना हां आणि तूप गाईचं कसं किलो आहे तुमचं हो का मग हे म्हणजे प्युअर गाईचं नाही आहे वाटतं जर्सी गाईचं आहे का हो का आम्हाला तीस तारखेला हवं आहे

बरं बरं बरं चालेल आणि म्हशीचं कसं किलो तीनशे रुपयेपर्यंत मिळेल का बरं मग मला म्हशीचं एक अर्धा किलो पाठवून द्या आणि ते प्युअर गाईचं आहे ते मी नंतर तुम्हाला सांगेल हं मग किती वाजेपर्यंत द्याल सकाळी

दुकान उघडं असतं का बरं बरं बरं मग चालेल मला एक आठ वाजेपर्यंत पाठवा

हां हां बरं बरं बरं मी बिल बिल नंतर ते मला सगळं मिळालं ना प्रॉडकट्स की मग म्हणजे डिलेवरी मिळाली ना की मग मी फोनपे करीन हो ऑनलाईन हो हो हो हो चालेल चालेल ओके हां ठीक